मला मराठी भाषेच्या प्रादेशिक बोलीबद्दल फारशी माहिती नाही परंतु ती भौगोलिक परिस्थितीनुसार बदलते असा मला माहिती आहे मराठी भाषेच्या बोलीबद्दल बोलायचे झाले तर कोल्हापुरी चंदगडी मराठवाडी कोकणी वऱ्हाडी बेळगावी मालवणी मराठी झाडीबोली अशा भरपूर साऱ्या भाषेचा वापर त्या त्या जिल्ह्यामध्ये होतो